हॅलो मी सविता शेंडे बोलत आहे आपण टॅक्सी ड्रायवर बोलता आहे का मला नागपुरातले प्रसिद्ध ठिकाण बघायचे होते तेथील देवी देवताए त्याची तर तुम्ही मला ते दाखवाल का तर एका दिवसाचे किती घ्याल एका दिवसाचे पंधरा हजार तर तुम्ही मला ते किती ठिकाणी अच्छा मग तेही जवळ जवळच आहेत का की लांब आहे म्हणजे असे किती किलोमीटर आहे तर एका ठिकाणचे किती रेंट आहे एका ठिकाणच्या रेटप्रमाणे न्या आणि ती दिवसांचं

अच्छा ते मधे एका दिवसाचे वीस हजार म्हटले ना तुम्ही अच्छा एका दिवसाचे पंधरा हजार तर ठीक आहे ना मे एका दिवसाचे म्हणजे मी अकरा वाजता आली तर तुम्ही मला सायंकाळचे आठ वाजेपर्यंत फिरवाल ना ठीक आहे ना मग मग बूक करून घ्या माझं सारिका शेंडे मी इथेच रहाते नागपूरला म्हणजे आली आहे मी नागपूरला पाहुणे आहेत माझे आली आहे इथे मी तर सध्या बाहेरगावी रहाते इथं माझी आत्या रहाते तर मी माझ्या आत्याकडे आलेली आहे इथं तुम्ही येऊ शकता ना ठीक आहे डीगोरी डीगोरी नाका सी एम एच कॉलेजच्या जवळ पायरी नंतर ठीक आहे मला पंधरा तारखेला जायचं आहे